हॅलो दादा मी तुमच्या गाडीमध्ये आता सफर केलाय तर तुमच्या गाडीच्या डिक्कीमध्ये माझा बॅग राहिलाय तर ते बॅग मला परत व्हायसाठी तुमचं जो रूट असेल तर तुम्ही मला वापस आणून देऊ शकता का जे पण तुमचे जे एक्स्ट्रा चार्जेस असणार आहेत बॅग आणायचे ते मी तुम्हाला परत करणार अफे जे पण तुमच्या रूटचा जो पण खर्च असणार जिथे पण तुम्ही असणार आता सध्या तर त्या रूटचा पण मी तुम्हाला पे ऑफ मी तुम्हाला रिटनमध्ये करणार तर ते बॅगमधील जे माझं सामान आहे ते मला खूप गरजेचं आहे तर मला प्लीस तुम्ही वापस करून द्यान अशी मी तुमच्याकडून एक अपेक्षा करते कारण माझ्या जे काय जे बॅगमध्ये जे सामान आहे ते खूपच महत्वाचं आहे आणि मी त्याला माझे डॉकुमेंट्स वगैरे सगळे त्याच्यामध्ये आहे तर मला ते बॅग परत व्हायची होती तर तुम्ही वापस मला आणून द्याल अशी मी तू तुमच्याकडून हे एक्स्पेटेशन करते